अकोला जिल्हयात तसं खूप सारे ऐतिहासिक स्थळे आहे त्यातूनच एक जो स्थळ आहे तो म्हणजे अकोल्याचा जो किल्ला आहे तो जो असतगड किल्ल्याच्या नावाने ओळखला जातो तर त्याचा इतिहास अशाप्रकारे आहे की त्या किल्ल्यापासून तर एक बाळापूर किल्ला आहे तर तिथपर्यंत एक सुरुंग बनवलेली होती जमिनीखाली शिवाजी महाराजांच्या काळातील ते ही सैनिकांना म्हणजे जे सैनिक लढायला जात होते किल्ल्यांवर तर त्यांना वाचायसाठी किंवा सुखरूप ठेवायसाठी किंवा त्यांना राहायला तिथे विश्राम करायसाठी ती जागा बनवलेली होती जी सुरुंग म्हणजे आजपर्यंत तसं खरं म्हटलं तर कोणी शोधू शकलं नाही कारण की ही एक गुप्त सुरंग होती तर असा तिचा एक इतिहास आहे आणि ये तसंच आपलं अशोकवाटिका आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले होते हाही एक ऐतिहासिक एक काळ आहे तसं म्हटलं तर जिथे ते स्वत येऊन गेले होते आणि तसंच पंडीत जवाहरलाल नेहरूसुद्धा आले होते तर असे खूप सारे महान लोक आहेत जे की येऊन गेलेले आहेत